भांडी स्वच्छ करण्यासाठी मी लिक्विड डिटर्जंट सोप वापरते हा अतिशय माइल्ड सोप आहे पण त्याहून म्हणजे जर भांडी निघाली नाही तेलकट असली तर क्वचित सोडा किंवा डिटर्जंट पावडर वापरावी लागते